अमरावती शहरामध्ये महाराष्ट्र जल प्राधिकरण यांच्या मार्फत गोड पाण्याचा पुरवठा केला जातो हे गोड पाणी मुळशी तालुका येथील शिंबोरा डॅम येथून शुद्धीकरण करून अमरावती शहराला पुरवले जाते या पाण्याची क्वालिटी एकदम उत्तम असून म्हणजे त्याची हार्डनेस कमी हाय सॉफ्ट वॉटर हाय ते पाणी पिण्यायोग्य हाय त्याचप्रकारे ते पाणी अतिशय गोड असून आम्हाला अमरावतीशिवाय कुठंही गेलो तर पिण्याच्या पाण्याची आमचे वाख्या होतात किंवा आम्हाला बाकी पाणी रुचकर किंवा चविष्ट लागत नाही आमची तहान भागत नाही त्याचप्रमाणे हे नळाचं पाणी भेटल्यामुळे आमच्याकडील जे इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आहे ज्यामध्ये आम्ही हे पाणी वापरायचो त्यामुळे क्षारमुळे आमचे इलेक्ट्रॉनिक्स उपकरण खराब व्हायचे त्याचप्रकारे आम्हाला पोटाचे हगवण लागणे डायरिया होणे विविध पोटाच्या आजार संभोवत होते कारण की पाण्याच्या हार्डनेस जास्त असल्यामुळे ते प्रॉब्लेम आम्हाला जायचेच पण जेव्हापासून जीवनप्राधिकरनाने हे स्वच्छ आणि गोड पाणी वापरल्यामुळे आमच्या आजाराच्या आणि पोटाच्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर झालेल्या आहेत